अलिबागमध्ये तर राहतो मी आणि आमच्या अलिबागमध्ये एक आमच्यामध्ये एक नर्सरी आहे कृषी नर्सरी म्हणून एक नर्सरी आहे तिथून जर मला कधी झाडं लागलीच किंवा रोपं आवडलीच तर काय जे असतील तर मी जाऊन तिथून मग ती रोपं घेतो आणि ते जर कुठं ते शेजारी ब वगैरे म्हणा किंवा कुठे जर बाहेर असं गेलो असलो अन् तिथे जर कुठे मला जर अशी एक वेगळी झाडं वाटली की बुवा मी लावू शकतो माझ्या बागेत जाऊन तर मी त्यांच्याकडून ती मागतो की म्हटलं द्या मला आणि ती तिथून मग मग तिथून कॅरी करतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की त्याला झाडं लावायला तर मी हत्यारं म्हणजे काय फावडा म्हणा किंवा काय आपला जास्त तर आपण माझे माझ्या घरात तर जास्त काय असे मोठे झाडं नाही लावलेली आहेत रोपंच आहे त्याच्यामुळे ते जास्त खोदकाम करायला मी हे नाही वापरत पण मोस्टली फावड्याचा वापर करतो अन फावडा घमेला ह्या हत्यार साधनांचा वापर मी मोस्टली करतो तिथे म्हणा जास्त मी हा वापर नाही करत कुठल्या अशांचा